हां हां राऊत बोलतो आहे बोला

ओके हां काय त्यांची ट्रीटमेंट चालू आहे अगोदर कॅन्सरच्या संदर्भातली हो का पण आमच्या इकडे जर तुम्ही पेशंटला घेऊन आलात तर आम्ही शक्यतो ते एज फॅक्टर जरी असला तरी आम्ही ते कॅन्सरपासून त्याला मुक्त करू शकतो आणि आमच्याकडे बरेचसे पेशंट असे एज फॅक्टरचे आहेत ते आम्ही बरे केलेले आहेत विल पॉवर महत्त्वाची जर पेशंट जर आम्हाला साथ देईल आमच्या केमोना किवा आमची जी काही वेगवेगळ्या औषधोपचार पद्धती आहेत तिला जर त्यांनी साथ दिली तर निश्चितच हे चांगलं काम होऊ शकेल त्याला आम्ही व्यवस्थित सुधारण्याचे प्रयत्न करू पण तुम्ही सुद्धा त्यासाठी पहिले प्रथम आमच्याकडे आलात पहिले त्याचे जे रिपोर्ट आहेत ते रिपोर्ट दाखवण्यासाठी जर तुम्ही आलात आमच्याकडे तर बरं होईल म्हणजे फोनवर फक्त तुम्ही माहिती घेतलीत ठीक आहे अजून काही तुम्हाला हो हो चालेल पण तुम्ही मग प्रत्यक्ष येऊन भेटा तुम्ही तुम्हाला जर कोणीतरी तुमच्यातला जो महत्त्वाचा व्यक्ती असेल कर्ता पुरुष किवा तुम्ही जरी आलात आमच्याकडे रिपोर्ट वगैरे घेऊन तर ते आम् दाखवा मग त्याप्रमाणे आम्ही प्रिस्किप्शन लिहून काय तुम्हाला अजून त्यामध्ये काही औषधोपचार अजून काही वाढवायचे असतील तर ते आम्ही तुम्हाला सांगू शकतो त्यासंदर्भात मेडिक्लेम काढलेलं असेल तर त्याचं बेनिफिट मिळेल नाहीतर आता कसं आहे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी एक योजना आखलेली होती त्यावेळेला त्या मा योजनेअंतर्गत तुम्हाला त्याचं बेनिफिट मिळू शकेल जर तुम्ही प्रयत्न केला तर हां हं ठीक आहे पण पहिले तुम्ही माझ्याकडे येऊन रिपोर्ट्स तर दाखवा काय आहेत आणि ती फस्ट स्टेज आहे सेकंड स्टेज आहे हे आम्ही बघू आणि त्याप्रमाणे तुम्हाला त्याप्रमाणे सल्ला देऊ आम्ही काय असेल ते ठीक आहे ओ थँक्यू